आमच्या शेजारीच काय झालं हां तिच्या छातीत दुखायला लागलं ना म्हणून त्याला म्हटलं आता काय करा शेजारी सगळे त्यांनी आम्हाला पण उठवलं म्हटलं काय झालं काय झालं हिला तर ते म्हणाले की तिच्या छातीत दुखतं आहे मग चला आपण जाऊया नाहीतर ॲम्बुलन्सला तरी बोलवूया ॲम्ब्युलन्सला फोन लावला आम्ही अगदीच आतल्या गावात राहतो ना अगदी दुर्गम असं खेडेगाव जिथं म्हणजे जास्त मग रस्त्यांची सुविधा चांगली नाही आहे तर काय करायचं आता मग ॲम्ब्युलन्सला फोन लावला ॲम्ब्युलन्सवाले म्हणाले की नाही आम्ही येऊ शकत आत्ता ॲम्ब्युलन्स इथे नाही आहे आ दुसरीकडे गेली आहे तिच्या ते दुखतं आहे तर काय करायचं इथे बाहेर पडायला तरी हवं आहे आपल्याला फोर व्हीलर पण नाही कोणाकडे काय करायचं आता मग घरात बघू कोणाची तर टू व्हीलर आहे तीच घेऊन तिला घेऊन जायचं असं म्हणतो आहे चला टू व्हीलरवर घेऊन निघूया टू व्हिलरवर घेऊनच निघायला हवं आहे काय पर्याय नाही आहे टु व्हीलरवर घेऊन निघूया चला जाऊया टू व्हीलर घेतली रस्ते एवढे खराब की सगळीकडे खड्डेच खड्डे खड्डेच खड्डे खड्ड्यात तीर गाडी एकदा परत बंदच पडली काय करायचं काही सुचतच नाही परत एकदा ते कीक मारून मारून कीक मारून गाडी सुरू केली गाडी सुरू केली परत निघालो म्हटलं एकदा पोहचायला तरी हवं हॉस्पिटलला प्राथमिक आरोग्य केंद्रात तरी पोहचायला हवं निघतो आहे निघतो आहे अर्धा पाऊण तास त्या रस्त्यातच गेला मग एकदा गाडी सुरू झाली आणि आम्ही निघालो परत ते खड्डे रस्ते खराब आम्ही निघालो निघालो अर्धा तासात पोहचण्याचे ऐवजी आम्हाला तास दीड तास लागला म्हणजे जो पेशंट आहे त्याची काय अवस्था झाली असेल विचार करण्यासारखी परिस्थिती आहे पोहचलो प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपस्थित नाहीत मग डॉक्टरना फोन लावला त्या तिथल्या परिचारिकेने डॉक्टरना फोन लावला डॉक्टर आले डॉक्टर म्हणाले की इथं काही होण्यातलं नाही तुम्ही असं करता म्हणजे त्यांनी बघितला तिचं ब्लड प्रेशर चेक केलं त्याला थोडं जुजबी तिला एक दोन गोळ्या दिल्या पण ते म्हणाले काही इथे होण्यातलं नाही कारण त्यांना खूपच त्रास होतो आहे तुम्ही मोठ्या शहरातल्या तुम्ही सिविलला न्या असं त्यांनी सांगितलं आम्ही म्हणालो बरं चला शिवीलाच घेऊन जाऊ हिला सिविलला गेलो सिविलला म्हणजे आम्ही निघालो तिथे निघालो परत रस्त्याचा रस्ते खराब एवढे आम्हाला पोहचायला म्हणजे आम्ही तासात दीड तासात तिथे पोहचवू शकलो असतो पण आम्ही आपले जातो आहेच तास तीड तास आहे कुठला आम्हाला पोहचायला ब जवळ जवळ दोन तास लागले दोन अडीच तास पोहचण्यासाठी आलो तर काय लगेच तिथे काय घेतात का अपघात प्रवण क्षेत्र तिथे पोहचलो म्हटलं काय जायचं काय करायचं काय आता कोण नाही रात्रीची वेळ तीन साडे तीन वाजलेले म्हटलं कसं करायचं आता आपण जाऊया मग गेलं पाहिजे मग पोहचलो तिथं एक पेंगत बसल्या होत्या परिचारिका त्यांना उठवलं म्हटलं असं असं झालं आहे तिचे छातीत खूप दुखतं आहे तुम्ही ॲडमिट करून घ्याल काय कुठेच काय त्यांनी आपलं सांगितलं डॉक्टर नाही आहेत बसवून ठेवलं तिला तिथेच हिच्या आपलं दुखतं आहे ती आपली कासावीस हैराण काही समजेना तिला कळतच नव्हतं तिला काय

तिची खूपच परिस्थिती बेकार झाली होती आम्ही आपल्या तिला पाणी देतो आहे काय खायला हवं आहे काय असं विचारतो आहे पण डॉक्टरांचं काय तिथे पत्ताच नाही सरकारी हॉस्पिटल डॉक्टरांचा काहीच पत्ता नाही मग म्हटलं आता करायचं काय ते तरी मी तर परत तिला जाऊन विचारलं अगं हिला ॲडमिट करून घ्या तिला खूप त्रास होतो आहे ती म्हणे डॉक्टर नाही आहेत मग ह्याच्यात तासभर गेला परत परत तासभर गेला मग मी परत केले तिला म्हटलं अगं घ्या तिला खूप त्रास होतो आहे तर म्हणाले होय का त्रास होतो आहे मग त्यांनी परत डॉक्टरला फोन केला डॉक्टर म्हणाली येतो मी पंधरा मिनटातच येतो त्यांनी फोन केल्यावर डॉक्टर आले त्याने तिला ॲडमिट करून घेतलं आणि मग ती खूपच तिची कंडिशन बेकार झाली होती कारण आम्हाला खूप वेळ गेला होता ना प्रवासात जिथं आम्ही तासात दीड तासात पोहचण्याची ऐवजी आम्हाला अडीच तीन तास लागले परत त्या हॉस्पिटलला त्याच्यात एक तासभर गेला म्हणजे तिच्या केवढ्या तिला किती त्रास झाला त्याच्यात मला वाटतं की ह्या वाहतूक आणि रस्ते खराब असल्यामुळे खूपच तिचं हे झालं आहे हालत खराब झालेली आहे आता त्यांनी ॲडमिट करून घेतलं आहे बघू काय सांगत आहेत डॉक्टर आता तिची ट्रीटमेंट त्यांनी चालू केले बघू काय होतं आता पण रस्ते आणि एखादी वाहतूक सेवा जर चांगली असेल तर एखादा चांगला सिरियस पेशंट लवकरात लवकर तरी पोहचेल तिथपर्यंत एवढंच